सांगली जिल्ह्यात महत्त्वाचे असलेले काही संवर्धन किंवा पर्यावरणाशी निगडीत असे स्थानिक उपक्रम आहेत त्यापैकी महत्त्वाचे सांगायचे झाले तर कृष्णा नदी ची स्वच्छता मोहीम दरवर्षी महानगरपालिका त्याचबरोबर स्थानिक संस्था व काही गणेशउत्सव मंडळांकडून कृष्णा नदीची साफसफाई केली जाते त्याचे संवर्धन व पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा प्रकारे त्याची स्वच्छता करून नदीला स्वच्छ ठेवले जाते त्याचबरोबर महानगरपालिकेकडून गणपती मी विसर्जन वेळी कृत्रिम कुंड तयार करून त्यामध्ये गणपती विसर्जन केले जाते त्यामुळे नदीमदे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे प्रमाण कमी झालेले आहे आणि प्रदूषण नदीचे थांबते हा एक चांगला उपक्रम आहे मा जो महानगरपालिकेतर्फे आयोजित केला जातो ठिकठिकाणी पाण्याचे हौद बनवले जातात व त्यामध्ये गणपती विसर्जन करण्यास लोकांना प्रवृत्त केले जाते हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा असा की दरवर्षी महानगरपालिका व गणपती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचे आयोजन केले जाते हे वृक्षारोपण शहराच्या बाहेरील भागात म्हणजेच जवळपास असणाऱ्या डोंगरांवर केले जाते यामध्ये स्थानिक संस्थांचाही चांगला सहभाग असतो यामध्ये युवकांना घेऊन मॅरथॉनचे आयोजन केले जाते व त्यानंतर डोंगरावरती जाऊन तिथे वृक्षांचे रोपण केले जाते यामुळे सांगली जिल्ह्यातील वृक्षांची संख्या चांगल्या प्रमाणात टिकवली गेली आहे व त्यात दरवर्षी जेवढ्या प्रमाणात घट होते त्याच प्रमाणात वाढ होताना देखील दिसून येते जिल्ह्यातील काही भागात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे तिथे सरकारतर्फे पाणी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे यामधे प्रमुख सांगायचे झाले तर पकोड योजना टेंबू योजना अशा भरपूर साऱ्या योजना आहेत ज्यामध्ये मोठ्या धरणातील पाणी छोट्या छोट्या तलावांमध्ये पाईपलाईनद्वारे किंवा कॅनॉलद्वारे आणले जाते व पूर्ण क्षेत्र पाण्याखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे यामुळे फक्त धरणक्षेत्रच नव्हे तर धरणक्षेत्र सोडून इतरही भागात जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे पाणी पोहोचवून तिथे पाणीपातळी वाढवण्याची काम केले जात आहे यामुळे तेथील शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होत आहे त्याचबरोबर महानगरपालिकेतर्फे दररोज कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी येते यामध्ये सुका व ओला कचरा वेगवेगळे करून टाका असे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे महानगरपालिकेकडून सूचना करण्यात येते धन्यवाद